आमच्या क्षेत्रात जे स्टेम विभाग आहे त्यामुळे लोकांमध्ये खूप जागरूकता निर्माण झाली आहे ते मुला मुलींमध्ये डिस्क्रिमिनेशन भेदभाव वगैरे करता करत नाहीत अन त्यामुळे लोकांना सा सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनीयरिंग मॅथेमॅटिक्स असं जे की टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे लोकं खूप प्रेरित झाले आहेत आणि त्यामुळेच शिक्षणावरती पण खूपच प्रभाव पडला आहे लोकं जागरूक झाले आहेत लेकरांना एज्युकेशनला खूप मोटिव्हेटेड करतात